मी साड्यांचं खूप मोठा ऑर्डर दिलेला आहे आणि त्याबरोबर तुम्ही मला जर डिस्काउंट कुपन दिले तर यामध्ये तुमचा पण फायदा होईल कारण डिस्काउंट कुपन द्याल तर मी दुसऱ्यांना सांगेल मग तुमची म्हणजे अजून ॲडवर्टाइजमेंट होऊ शकते आणि दुसऱ्यांना सांगण्यामुळे तुमचे कस्टमर वाढू शकतात आणि त्यामुळे तुमचं विक्री जास्त होऊ शकते आणि जर खूप साऱ्या साड्या जर एका वेळी विकत घेत असेल तर डिस्काउंट कुपन दिलं तर फारच छान होऊ शकते परत जर गिफ्ट ऑफर देऊ शकता किंवा डिस्काउंट देऊ शकता म्हणजे कस्टमरला ग्राहकांना खूप आनंद होईल आणि तुम प्लॅटफॉर्मला किंवा कुठेतरी होऊ शकत असेल तर डिस्काउंट वगैरे तुम्ही बघू शकता कारण हा अतिशय चांगला पर्याय आहे ॲडवर्टाईजमेण्टसाठी